आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक सुंदर विधी आहे आणि ह्या विवाहाच्या वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत चालीरीती आहेत प्रथा आहेत अगदी इतिहासाचा जर आपण आढावा घेतला तर या संस्कृतीमध्ये असलेल्या विवाहप्रथा लोकं आवर्जून पाळत आलेली आहेत आजही पाळतात परंतु कालपरत्वे त्यामध्ये थोडाफार बदल झालेला जाणवतो विवाह प्रथा हा एक सुंदर विधी आहे आणि यामध्ये असणारे हळद लावणे त्याच्यानंतर कन्यादान करणे प्रत्यक्षात अक्षता टाकणे त्यानंतर सामूहिक भोजन स्नेहभोजन त्यानंतर यज्ञविधी सप्तपदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती या विवाह प्रथेमध्ये आहेत आणि ह्या आपल्या धर्माशी निगडीत असल्यामुळे लोकं त्या आवर्जून पाळतात आणि आपल्या विवाहामध्ये त्या अमलात आणतात आणि ह्या अमलात आणणं ही एक धर्माची शिकवण आहे असं लोकं समजतात आणि लोकं त्या पाळतात परंतु काळ बदलतो तसं त्यामध्ये बदल होतातच त्यामुळं काळानुरूप त्यामध्ये वेगवेगळे बदल झालेले जाणवतात आजकाल मुक्त विवाहपद्धती असल्यामुळे लोकं आपल्या ध धर्माच्या किंवा जातीच्या बंधनात अडकून न राहता मुक्तपणे विवाहस्वातंत्र्य घेऊन स्वतःच्या मनाप्रमाणे विवाह करत असतात सध्या कोर्ट मॅरेज हे प्रमाण वाढलेलं दिसतं आणि किंवा रजिस्टर मॅरेज त्याला म्हणतो ते बऱ्याच प्रमाणात वाढतं जिथे प्रेमविवाह असतो तिथे अशा प्रकारचे शॉटकट मार्ग अवलंबले जातात परंतु जिथे दोन्ही कुटुंबाच्या माध्यमातून जर विवाह ठरला असेल आणि ह्या ठरलेल्या विवाहाचं आयोजन हे दोन्ही कुटुंबाकडून छान प्रकारे केलं जातं आणि त्या सगळ्या विधी यथोचित परंपरेप्रमाणे पारही पाडल्या जातात आणि त्यामध्ये एक वेगळा आनंद असतो एक वेगळं सुख असतं समाधान असतं आणि बरेच लोक या विधी पाळत असतात आणि ह्या पाळणं एक आपल्या संस्कृतीची आणि धर्माची मोठी शिकवण आहे असं मला वाटतं त्या पाळल्या पाहिजेत त्याच्यामधून एक विवाह विधीचं एक वेगळं समाधान प्रत्येकाला मिळू शकतं आणि प्रेम विवाहामुळे ज्या रजिस्टर मॅरेजचा वाप विधी वापर कर केला जातो हे तसं समाधानकारक नसतं विधी पार पडतो पण ते समाधान आणि संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे न झाल्यामुळे त्याच्यातला आनंद आणि समाधान उपभोगता येत नाहीत त्यामुळं विधीवत विवाह करणे परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे हे प्रत्येक समाजाला आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे असं मला वाटतं